हो मराठीतून अनु अनुवादित करण्याचा प्रयत्न केला प प्रे अनुभव हा वेगळाच होता अस्मरणयीय अस्मरणीय असा अनुभव होता कारण आपली मराठी भाषा ही आपल्याला लहानपणापासूनच अवगत असते त्यामुळे मराठी भाषेतून अनुवादित करणं करण्यामध्ये एक वेगळाच कल असतो माझा अनुभव असा होता की मराठी अनुवादित करताना कोणतीही अशी अडचण नाही आली आणि मराठी अनुवादित करणे हे मला सोपं जातं म्हणजे इंग्लिशच्या तुलनेने जर मराठीचं अनुवादित कर करायचा एक्सपीरियन्स म्हणजे इंग्लिशच्या तुलनेने मराठी अनुवादित करणे हे सोपं जातं आणि मराठीत अनुवादित करणं हे सहज म्हणजे सह सह स कुठे शब्द अडले किंवा का असं होत नाही हा माझा एक म्हणजे पॉझिटीव्ह असा अनुभव आहे